मी थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल प्रिन्सिपल मॅम बोलत आहे मॅम मला तुमचा एक कॉल मिसकॉल आलेला होता बोला ना कशासंदर्भात बोलायचं होतं आपल्याला कुठल्या कुठं कुठला एजेस् तुमच्या मुलाचं काय एज आहे पाच वर्ष त्याच्या आधी तो कुठे होता म्हणजे नर्सरी त्याचं झालं होतं का के जी वनसाठी ॲडमिशनसाठी आहे ना नर्सरी झालेलं असेल त्याचं अच्छा अच्छा तर आणि त्याचं वय काय म्हटलं पाच वर्ष आणखी ॲडमिशनची प्रोसेस बघा कशी आहे तुम्हाला आमच्या स्कूलला येऊन एकदा विजिट करावं लागेल आमची स्कूल एक फॉर्म जनरेट करेल तो फॉर्म आम्ही तुमच्या मुलाला देऊ तो तो फॉर्म सोडवायला आम्हालाच माहिती पडेल की तो मुलगा किती ग्रासपिंग पॉवर आहे त्याचं म्हणजे तो मुलगा किती किती कि किती नॉलेजेबल आहे तर त्याच्यामध्ये किती टॅलेंट आहे ते सगळं त्या फॉर्मवरून लक्षात येईल त्या हिशोबाने आपण त्याला के जी व के जीमध्ये के जी वनमध्ये टाकायचं की नर्सरीमधे टाकायचं तर ते आपण डिस्कस करू शकतो त्याच्यानंतरची प्रोसेस बोला ना आणखी काही विचारयचं आहे तुम्हाला आणि एक फॉर्म एक फॉर्म असतो तुम्ही येताना त्याचं आधारकार्ड त्याचं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट आणि पासपोर्टसाइज फोटो यांसारख्या डिटेल्स घेऊन याल आणि आणि त्यांच्या वडिलांचं सुद्धा आपल्याला प्रूफ लागेल त्याच्यामध्ये आय डी प्रूफ लागेल पेरेंटचं आय डी प्रूफ लागेल ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही या ऑफिसला ठीक आहे ॲडमिशन होऊन जाईल त्याची ठीक आहे